चित्रकलाचा सर्वात जास्त आवडता विषय म्हणजे माझा आवडता विषय असा आहे की निसर्गचित्र चित्रकलेमध्ये वेगवेगळे टाईप्स असतात जसं की निसर्गचित्र मानवी चित्र माणूस एखादा वेगवेगळ्या प्राण्यांचं चित्र काढू शकतो किंवा एखाद्याचा स्केच काढू शकतो चित्रकलमध्ये वेगवेगळ्या भाषांतरामधून चित्र काढले जातात जसं की निसर्गचित्र आलं आणि एखाद्या डोंगरावर जाऊन माणूस बसून तिथला अनुभव घेऊन चित्र काढू शकतो चित्रकला हा असा विषय आहे की लहानांपासून मोठी माणसं ह्या चित्रकलेची आवड प्रत्येकाला असते काही लोकांना जन्मतः ही कला अवगत असते जसं लहान मुलं ही लहान लहानपणीपासूनच त्यांना वेगवेगळ्या जसं फुलं काढणं वेगवेगळे पेंटिंग्स करणं ही कला त्यांना अवगत असते मला स्पेशली निसर्ग चित्र खूप आवडतो कुठंतरी एका मोकळ्या हवेत जाऊन बसून एखाद्या वातावरणाचं चित्र काढणं किंवा एखाद्या डोंगर भागात जाऊन समोर डोंगर झाडी दरी त्यांचे चित्र काढायला मला खूप जास्त आवडतं तसंच चित्रकलेमध्ये सांगायचं झालं तर त्यांचे कलरां कलरांची भाषा ही वेगळीच असते ते चित चित्र जेव्हा आपण काढतो तेव्हा एक समोर आपल्या चित्र उभं असतं ते आपल्याला बघून त्याच्यातून वेगवेगळे नॉलेज घेता येतं आणि चित्र हे प्रत्येक व्यक्तीच्या एक कलाकारामध्ये हे चित्रकलाही अवगत असते